हां बोला ना

ओके तुम्हाला टी वी म्हणजे कोण किती इंच पाहिजे म्हणजे ओके किती टी वी किती पाहिजेत बोललात

टी वी किती पाहिजेत हां आणि वॉशिंग मशीन ओके कधीपर्यंत म्हणजे कधीपर्यंत पाहिजे तुम्हाला तरी पण थर्टी टू इंचमध्ये बघितलं तर तुम्हाला कंपनी कोणती पाहिजे कंपनीवर डिपेंड आहे की प्राईस त्याची सॅमसॅम कंपनीच्या टी वी म्हणजे पंधरा हजारापासून स्टार्ट आहे तर आणि दुसऱ्या पण कंपन्या आहेत खूप म्हणजे एम आय वगैरे जे रिलायन्स परत अपना अजून हे सॅमसॅम आहे सॅमसॅम एल जी सर्वात बेस्ट एल जीची आहे एल जीची आत्ता मार्केटमध्ये खूप चालू आहे एल जीची तर तुम्ही एल जी पण घेऊ शकता

हां एल जीच्या म्हणजे कस्टमरचं जास्त हे आहे त्याच्याकडे लक्ष आहे एल जीकडे वॉशिंग मशीनमध्ये पण सॅमसॅम एल जी हेच चांगले आहेत एल मोस्टली तर एल जीचं घेतात फाईव स्टार फाईव स्टार रेटवालेच घेतात तर तुम्हाला कोणत्या प्रकारची पायजे आहे ती सांगा आणि कधीपर्यंत पाहिजे तरी पण तरी पण तुमची ऑर्डर जास्त आहे म्हणजे आम्हाला दहा पंधरा दिवस तरी लागणारच हां डिस्काउंट मिळेल हा डिस्काउंट मिळेल ना तसा एक टी वी तुम्हाला पंधरा हजारला दिली ना हां तर हां आता बघा तुम्हाला बल्कमध्ये घेत आहे तर तुम्ही एक टी वी पंधरा हजारला पडते ना तर तुम्हाला डिस्काउंट करून ती टी वी तुम्हाला बारा ते तेरा हजारपर्यंत पडेल आणि वॉशिंग वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला वॉशिंग वॉशिंग तरी दहा हजार अकरा हजार बारा हजाराचे स्टार्ट आहे तर एल जीची घेतली तर तुम्ही बारा हजारला आहे तर तुम्हाला ती दहा हजारला पडेल तर ती तुमच्यावर आहे की कोणती घ्यायची तर तुम्ही तुम्ही स्टोअरला विजीट स्टोअरला व्हिजीट करणार आहात का का प्रोडक्ट म्हणजे चेकिंगसाटी किंवा असं बघायला

आमचा टायमिंग सकाळी नऊ वाजता चालू होतो आणि रात्री दहा वाजेपर्यंत असतो तर तुम्ही त्या टायमात येऊ शकता म्हणजे आमचं ते अंधेरीला स्टेशनच्या बाहेरच स्टोअर आहे तर तुम्ही येऊ शकता तुम्हाला म्हणजे आमची एक ब्रांच पण आहे खोपोलीला तर तुम्ही तिकडे पण भेट भेट देऊ शकता म्हणजे खोपोली स्टेशनच्या बाहेरच आहे तर तुम्ही ठीकं आहे ओ ओके आपण डील करून टाकू तेव्हाच याल तेव्हा ओके ओके ठँक्यू